समृद्ध संस्कृतीची भूमी जिथे भारतात अनेक धार्मिक संस्कृतीचे लोक आहेत आपली संस्कृती म्हणजे आपण पाळत असलेली परंपरा आणि च्या चालीरीतीने संगीत आणि नृत्य लोकगीते खाण्याच्या सवयी हस्तकला कलापद्धती आपण साजरे करत असलेले सण इत्यादि आपल्या देशातील नागरिक अनेक सामाजिक श्रद्धा पाळतात अनेक समारंभ करतात आणि विविध पोशाख परिधान करतात भारतात आपल्या परंपरा आणि संस्कृतीसाठी जगभरात लोकप्रिय देश आहे त्यामुळे भारत ही समृद्ध परंपरा आणि वे वैविध्यपूर्ण संस्कृतीची भूमीआहे जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेला हा देश आहे भारतीय संस्कृतीची महत्वाची घटक म्हणजे चांगली मूल्यं विश्वास सभ्य संवाद शिष्टाचार इत्यादि प्रत्येकांच्या जीवनशैलीत अदमूल ग्र बदल होऊनही भारतीय लोकांनी आपली मूल्यं आणि परंपरा बदललेल्या नाहीत अनेक परंपरा आणि संस्कृतीच्या व्यक्तींमधील एकन तऱ्हेच्या भावनेने भारतातला एक अदित्वीय राष्ट्र बनवले आहे विविध संस्कृती आणि धर्मांचे लोक एकमेकांबद्दल आदराने शांततेत राहतात